नुसत हस्तकौशल्यामध्ये आपल्याला जर आघाडीवर रहायचं असेल तर आपल्याला प्रतिदिवशी दोन तास सराव करणं फार गरजेचं आहे जेव्हा आपण वारंवार कुठल्या गोष्टीचा सराव करतो तर त्यामध्ये आपण ट्रेन होऊन जातो आणि नृत्य ही एक कला आहे आणि कलेला जेव्हाही आपल्याला सादर करायचं असतं त्यासाठी आपल्याला सराव करणे फार गरजेचं असतं नृत्यांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आणि आपल्याला नेहमी जर मोटिवेट रहायचं असेल तर जे नृत्यकलाकार आहेत मोठेमोठे जसे की माधुरी दीक्षित आहे त्यांना आपण फॉलो करायला पाहिजे ते कशा प्रकारे स्वत ला ठेवतात कशा प्रकारे व्यायाम करतात कशा प्रकारे योग करतात त्यांच्या जेवणामध्ये काय असतं ते कुठलं अन्न खात नाही कुठलं अन्न खातात जेणेकरून ते त्यांची बॉडी मेंटेन करू शकतात या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष देणे गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला जर नृत्य वारंवार करायचं असेल तर आपल्याला आपल्या बॉडीकडे लक्ष देणे फार गरजेचं आहे आपण जर हाय फॅटवालं जेवण घेत असणार आपल्या बॉडीमध्ये कोलंस्ट्राल वाढत असणार तर आपल्याला नृत्य करताना अवघड होऊ शकतं म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं